एकदा ना माझ्या ऑफिसची एक खूप इम्पॉर्टंट फाईल होती आणि त्या तो प्रोजेक्ट होता ज्याची ती फाईल होती तर ते क्लायंट्स येणार होते दुपारी सरांची आणि त्या क्लायंटची मीटिंग फिक्स झालेली मग सरांनी ती फाईल मला कॅरी ऑन केलेली की ही तुझ्याजवळ राहू दे आणि जेव्हा येणार तू ऑफिसला तर घेऊन ये मग क्लायंटसोबत आपण त्या प्रोजेक्टशी रिलेटेड आपण बोलून घेऊया तर मी ती फाईल घरी आणली आणि माहीत नाही ती माझ्याकडून कुठं ठेवल्या गेली पण जेव्हा ऑफिसला जाण्याची वेळ आली तेव्हा मला आठवलं की फाईल सापडत नाही आहे मी ती फाईल खूप शोधली खूप शोधली पण ती मला सापडतच नव्हती आणि ऑफिसचाही वेळ होत आला मग माझ्याकडे काय ऑप्शनच उरलं नाही की आता काय करायचं मला माझं काही डोकं चालत नव्हतं मग मी विचार केला की आत्ता बघूया ऑफिसचा वेळ झालाय तर उशीराही गेली तर मग फाईलसाठी मला ऐकायला लागेल सरांच्या दोन गोष्टी आणि वरुन उशीर झाला त्या गोष्टीसाठी दोन गोष्ट ऐकायला लागतील मग मी विचार केला की आता निघूया घरातून मग मी त्या क्षणी ठरवलं की आपण ऑफिसला जाऊया मग मी ऑफिसच्या वेळेत ऑफिसला पोहोचले पण सरांना सांगितलं की फाईल माझी चुकून भेटत नाहीये तर मी तुम्हाला ती शोधून लंच टाईममध्ये आणून देईन तर जे क्लायंट होते ते सकाळी येणार होते आणि बाय माय लक ते त्यांनी ती मीटिंग सकाळी कॅन्सल करून संध्याकाळची ठेवली मग दुपारच्या वेळात मग सर माझ्यावर खूप भडकले तेव्हा आणि रागराग करायला लागले की आता एवढी इम्पॉर्टंट फाईल गेली वगैरे पण मग त्या क्लायंट क्लायंटने जेव्हा मीटिंग संध्याकाळची फिक्स केली तर मला माझी चूक सुधारण्याचा एक चान्स भेटला आणि मग जेव्हा लंच टाईममध्ये दुपारी मला वेळ भेटला तेव्हा मी जेवण न करता फाईल शोधण्यासाठी परत घरी गेले आणि खूप खूप प्रयत्नानंतर मला फाईल भेटली मग मी ती फाईल सरांच्या हातात दिली आणि मीटिंगसाठी मग सरांनाही थोडा वेळ भेटला त्या प्रोजेक्टवर काम करायला मग सरही खूश झाले अशाप्रकारे मी त्या परिस्थितीला हँडल केलं खूप टफ होती परिस्थिती